मराठी भाषेची आगळी आणि वेगळी अशी एक उच्चारण पद्धती आहे व्याकरणाला भाषेचा आत्मा असं संबोधल्या जाते आणि व्याकरणाची स्थिती खरोखर आत्म्यासारखी आहे अगदी फुलस्टॉप जरी इकडच्या तिकडं सरकला तर पूर्ण वाक्य बदलण्याची संधी नाकारता येत नाही तसा प्रकार इंग्रजीसारख्या विषयात फार कमी प्रमाणामध्ये घडतो पण मराठी विषयामध्ये व्याकरण अतिशय जपून वापरावा लागते म्हणून व्याकरणाचा उच्चार ही त्यांची वैशिष्ट्य आपल्याला मराठी भाषेमध्ये वेगळी दिसून येते